हॅलो नमस्कार टोरिक ऑवालेला फोन लागलाय का माझं काम होतं आपल्या सांगा ते निर हायवेला रिक्षा उपलब्ध रात्री दुपारीस साखायो उपलब्ध नसतात माझी ट्रेन फ्लॅट असते माझी बस असते मला रिक्षा घरी गरज होती माझी गोष्ट कधी ऑफिसमधे कधी लेट पण सोडतं कधी लवकर पण सोडतं म त्यावेळत रिक्षा ॲटो रिक्षा मला उपलब्ध होत नाही तर मग उश उशापर्यंत थांबाय लागते मग कुठं बस येत्या बस पिंडे त्यामुळं ॲटो रिक्षाद्वारा उपलब्ध घर आठुरिक्षाची गरजा पासत होती मग त्यासाठी आठुरिक्षा करा चौकशी कराय अठुरिक्षे उपलब्ध कुटे वगैरे कुठनं सांगाय ते कुठे रिक्षा ए कुठनं ताप रिक्षाचा स्टँड आए कुठं काय एक वेळ कधी आहे काय तेवढी मला तं उपकश करून तुम्ही सांगू शकताय का मा महात्माव शुभम जाधव मी ऑफिस कंपनीवर आवालाय मग माझं म्हणजे सात सात वाजता कंपनी सुट्टी आमची मं तितनं सात ते सातला साडेसात आमच्या आठला बस असत्या त्याआधीच रिक् ॲटो रिक्षा उपलब्ध झालं तर बाहेरील लवकरच घरी मी पोचल मं त्यासाठी ॲटो रिक्षा जे उपलब्ध तेवढी चौकशी करून मला सांगता लागा ह्याच नंबरवर फोन करा अन् चौकशी करून मला सांगा कधी रिक्षाची वेळ आहे काय कुठनं तिथेपर्यंत कुठ नं कुठंपर्यंत रिक्षा आहे आजच्या उकल मला कुठल्या ठिकाणीपर्यंत रिक्षा आसं मला सांगू शकता का एवढी जाय